देशाच्या प्रगतीमध्ये माध्यमांचं महत्त्व आहे कारण माध्यमामुळं आपल्याला सगळ्या घटनांची सविस्तर माहिती होऊ शकते त्याच्यामुळे माध्यमं खूप महत्त्वाचे आहेत लोकशाही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हे बरोबर आहे कारण देशातील प्रगती झाली कुठल्या घ घडामोडी घडल्या काय कुठल्या भागामध्ये काही आपत्ती आली त्याच्या बातम्या किंवा ह्या निवडणुकीच्या वगैरे बातम्या कुठल्या योजना राबवल्या जातात काय होतं योजनांचं काय म्हणजे स्थानिक लेवलवर त्या योजना कशा पोचतात लोकांपर्यंत याची पूर्ण माहिती मिळते आणि स्थानिक लोकांना योजनांची वगैरे माहिती माध्यमांमधूनच मिळते माध्यमांद्वारे आपल्याला बरीच माहिती मिळते बऱ्याच गोष्टींबद्दल नवीन ऐकायला मिळतं माध्यमांमुळं कुठल्या म्हणजे कुठेही काहीही घडलं तर आपल्याला समजतं